तंत्रज्ञान आपल्याला वाहतूक सुलभ करण्यासाठी योग्यप्रकारे मदत करते जसे की तुम्ही जर एखादं टिकीट ऑनलाईन बुकिंग केलं ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी पहिले आपल्याला अ हे काऊंटर स्टे काउंटरला जावं लागलं आता तसं होत नाही आता तुम्ही घरबसल्या तिकीट बुकिंग करू शकता हॉटल बुकिंग करू शकता आणि ती काही सेकंदात बुकिंग होतं बुकिंग झाल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन चेक आउट करू शकता किंवा तिकीट तिकीट तुम्ही बुक केल्यानंतर तुम्ही स्टेशनला जाऊन डायरेक्ट पि एन आर टाकून तुम्ही तुमचं तिकट पण डाउलो करु शकता एवढं तंत्रज्ञानाने सोपं केलं आहे